हॅलो ओला कॅब्ज हां मला तुमच्या इथे एक चौकशी करायची होती माझी अकचुली उद्या सकाळी दहाची फ्लाईट आहे मला विमानतळावर जे अंधेरीमध्ये जो विमानतळ आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या इथे तिथे मला आठपर्यंत पोचायचं आहे सकाळी त्यामुळे मी आता आजूबाजूला विचारू केली विचारलं काही टॅक्सी ड्रायवर्सला पण परंतु ते एवढ्या सकाळी मला तिथे सोडायला तयार नाही आहेत मला कुठे मिळत नव्हतं म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे मला एक नक्की असे तुम्ही जर आश्वासन देत असाल की जर तुम्ही मला त्याच वेळेस सोडणार कारण उद्या माझी बिजनेस मी मीटिंग आहे माझी देल्लीची फ्लाईट आहे तिथे माझी बिजनेस मीटिंग आहे त्याला मी उशीर नाही करू शकत त्यामुळे तुम्ही तुम्हाला सात वाजता इथे कांदीवलीला यावं लागेल त्यामुळे त्याच्यानंतर मग मी एका तासात अंधेरी एअरपोर्टला पोचू शकते जर तुम्ही डिले केला तर माझी फ्लाईट मिस होईल आणि ते मला नाही प खपवू शकत तर तुम्ही म्हणून बघा विचार करा आआणि मला सांगा तसेच तुमचं

ओके तुमचा ड्रायवर तयार असेल ना उद्या मग सात वाजता त्यांना मी तुम्म ॲड्रेस सांगते तुम्हाला चारकॉफ कांदिवलीला सांगा त्यांना यायला हो सरस्वती हॉस्पिटलच्या इथं बरोबर आहे चालेल आणि तुमचा हे फेअर किती होणार सातशे अच्च्छा हे जरा जास्तचे तुम्ही येऊन जाऊन बघत आहे का कारण माझा फक्त जायचा आहे तिथे सातशे तुम्ही जास्त सांगत आहे तर तुम्ही जरा कमी करा सहाशे लास्ट अच्छा सहाशे लास्ट पण नाही जमणार मी तुम्हाला पाचशेच्या वरती द्यायला तयार नाही आहे पाचशे बघा पाचशे तुम्हाला पटत असेल तर सांगा मग आपण करू विचार करू अच्छा चालेल मग ठीक आहे पाचशेवर करून टाका मग माझ्याकडे जास्त काही लगेज नाही आहे एकच बॅग असणार आहे मग तुम्ही उद्या सकाळी ड्रायवरला तुमच्या पाठवून द्या चालेल ओके